बाग कामासाठी मी एक फवारा मारायची एक बॉटल असते ती बॉटल युज करतो कारण की फवारा मारल्यावर म्हणजे किडे न कीटकनाशकं असतात ते निघून जातात झाडावरचे आणि खत वापरतो वापरतात फावडा वापरतो कोयता वापरतो कोयता हा कशासाठी वापरतो की मुळे खालून एकदम तुटायला पाहिजे त्याची जेणेकरून ते मुळे तुटल्यावर आपण दुसरा झाड तिथे लावू शकतो वापस अजून फावडा वापरतो कुऱ्हाडी वापरतो लाकडं कापायला कुऱ्हाडी वापरतो वापस दोरे वापरतो दोरा असतो तो दोरा वापरतो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या वापरत असतो मी वापस वापस म्हणजे टोपलं वगैरे वापरतो माती वगैरे आणायची असेल तर त्या टोपल्यामध्ये आड् आणतो अशा सगळ्या गोष्टी मी वापरत असतो